जे ऑफिसमध्ये बोलले जाते तेे इंग्लिश भाषा आणि मरा हिंदी भाषा ह्या ज्या भाषा आहेत थोड्याश्या कठीण आहेत आमच्या मराठी माणसाला इंग्लिश काही समजत नाही पण थोडं थोडं काही काही गोष्टी समजतात तर याच्यामुळे आम्हाला काही लोकं म्हणजे पंजाबी लगवत थोडीशी वेगळी भाषा बोलतात असे म्हणजे त्याची भाषा समजत नाही काही काही पण असं काही खूप राग येण्यासारखं नाही राहत त्यांच्या भाषा समजते थोडी थोडी मराठी असल्यामुळे आम्हाला मराठी हिंदी समजतं हिंदी बोलता येते जर कोणी हिंदी बोलणारा असला तर आम्ही काही काही भाषा हिंदी बोलतो आणि त्यांना ते समजते हे या मराठी नेहमी बोलत आहे तर याला जमत नाही बा तर ते समजून घेतात आमची मराठी भाषा